योगाभ्यास करत असताना जी व्यक्ती नवीन आलेली असते तिनं खरं तर म्हणजे ओमचा उच्चार कसा करायचा अ अ म ह्या तीन स्टेप्स आहेत तिथून जे योगाचा प्राणायामाचा अभ्यास सुरू होतो तो शेवट प्रार्थनेने होतो म्हणजे ओमकार ते प्रार्थनाच्या दरम्यान जो काही योगाभ्यास होतो तो आपल्याला निश्चितपणे कुठल्या तरी तज्ज्ञ मार्गदर्शनाक च्याच व्यक्ती सोबत आपण सर्वप्रथम ते शिकलं पाहिजे म्हणजे कोणचा श्वास लघु आहे दीर्घ आहे खाली वाकताना श्वास सोडला पाहिजे वर उठताना श्वास घेतला पाहिजे डावीकडं म्हणजे मान खाली झुकताना श्वास सोडला पाहिजे मान वर घेताना श्वास घेतला पाहिजे म्हणजे श्वासोच्छ्वास केव्हा घेतला पाहिजे केव्हा सोडलं पाहिजे याचा अभ्यास योग्य आणि ज्याच्यामुळं जर आपण योग्य केला तरच आपल्याला त्याचा लाभ होणार आहे नाही तर याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावरती होणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नवीन व्यक्तीने निश्चितपणे एका तज्ज्ञ योगा साधकासोबतच आपले आसनं शिकावीत त्याशिवाय अशी आसनं आपण करू नयेत नाहीतर आपल्या शरीरावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही